आमच्या राज्यात बस सेवा खूपच उत्तम आहे वेगवेगळ्या प्रकारच्या बस ट्रेन वाहतूक सेवा आपण म्हणू शकतो या उपलब्ध आहेत मुख्यत मुंबईमधे ट्रेन ही खूपच चांगली आहे आणि मुंबईच्या बाहेर जाण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या रेल्वेने सुरू केलेल्या ट्रेन्स आय आर सी टी सीच्या माध्यमातून त्या मेंटेन होत आहेत त्याचबरोबर बसेस सुद्धा खूप आहेत शिवनेरी शिवशाहीसारख्या ए सी बसेस असल्यामुळे खूप सोयीस्कर झालंय आता प्रवास करणं ओव्हरऑल स्वच्छता आहे पण काही गोष्टी त्यातसुद्धा सुधारणा होऊ शकते सुरक्षित नक्कीच आहेत ट्रेनसुद्धा बससुद्धा आता रस्त्यांची कामं आणि रस्त्यांवरील अपघात हे आपण टाळू शकत नाही परवडण्याजोग्या सुद्धा या सेवा आहेत फक्त ट्रेनच्या बाबतीत असं होतं की वेल इन अॅडव्हांस तुम्हाला बुकिंग करून ठेवायला लागतं बाकी सर्व गोष्टी उत्तम आहेत असं वाटतं मला